तर प्रश्न असं आहे की दूरध्वनी मालिका पाहण्यासाठी तुम्ही नेटफ्लिकस किंवा प्राइम यूट्यूबसारख्या प्रक्षेपण करणाऱ्या सेवा वापरल्या आहेत का तर हो मी वापरला आहे याच्या आधी मी डिझनी किंवा नेटफ्लिक्स व यूटूबचा वापर केलेला आहे तर जे मालिका वगैरे असतात ते यूटूब आणि जे आपले नॉर्मल केबल असतात त्या सेम असतात पण ज्यावेळी आपल्याला हवा तो पिच्चर असेल कुठला कुठलाही वेळी कुठ कुठलाही पिक्चर आपण नेटफ्लिक्स थ्रू बघू शकतो पण जसं पारंपरिक केबल असते त्यामध्ये आपण तसं बघू शकत नाही कारण की आपल्याला जो हवा असतो जो पिक्चर आपल्याला पाहिजे त्या वेळेत लागलेला नसतो त्यामुळे जे पारंपरिक केबल आहेत त्यांचे पहिल्यापासूनच सगळे त्यांचे क्रम ठरलेले असतात व पिच्चर वगैरे काय लावायचे ठरलेले असतात शिवाय नेटफ्लिक्सवर वेगवेगळ्या सिरीज मालिका पिचर नवीन आलेले पिच्चर आपल्याला पाहायला मिळतात व आपल्याला हवे त्या वेळेत हवे ते बघायला मिळतात